डोंगराळ भागात बाईक चालणे रस्त्यावर बाईक चालवणे आणि चाचपडत बाईक चालवणे यामध्ये खूप प्रकार आहेत म्हणजे डोंगराळ भागात बाईक चालवतात हे रेसिंगसाठी किंवा रायडिंगसाठी माणसं आवडीने डोंगराळ भागात बाईक चालवतात रस्त्यावर बाईक चालवणे हे नॉर्मल असते म्हणजे रेग्युलर आपण वाहन चालवतो तसे माझ्या मते रस्त्यावर आपण वाहन चालवतो चाचपडत बाईक चालवणे म्हणजे आपण पहिल्यांदा प्रथमत शिकताना आपण आपल्याला एक भीती असते आपण पडीन का किंवा आपली गाडी जास्त वेगाने जाईल त्यामुळे आपण थरथर कापत किंवा चाचपडत गाडी चालवतो